तसं तर वर्षंवर्ष जे भारतात जन्माचा जो रेट आहे तो म्हणजे वाढत जात आहे कारण की इतक्यातच जो पॉप्युलेशन रेट आला होता की मधातच इंडियाची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त झाली होती पण मधातच मग आता दुसऱ्या नंबरवर आहे जर तसं म्हटलं तर पण जे हे नुकतेच जन्मलेले मुलं असतात जर त्यांच्याबद्दल जर आपण म्हटलं तर काही मुलं म्हणजे चांगल्या परिस्थितीत नसतात जन्मलेले तर काही असे मुलं असतात की त्यांना पूर्ण सुख सुविधा असतात पण जे गरीब वगैरे लोक असतात त्यांना इतकी म्हणजे जाणीव नसते तर ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे खराबच्या खराब परिस्थितीतसुद्धा जन्म देतात मुलांना जर त्यांना आजारी न पडू द्यायसाठी जे आपण म्हणू शकतो की जे नवीन नवीन बाळं असतात त्यांना लवकर बिमाऱ्या वगैरे लागतात कारण की त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते पण त्यांना जर या आजारांपासून वाचवायचं असेल तर मग डॉक्टर लोक त्यांना दोन तीन इंजेक्शन देतात तेही म्हणजे पोलिओचे इंजेक्शन किंवा मग अजून काही वेगळे इंजेक्शन म्हणजे समोर जाऊन फ्युचरमध्ये लहान बाळाला काही अडचण नाही गेली पाहिजे किंवा तो कोणत्या बिमारीचा शिकार नाही झाला पाहिजे म्हणून असं वर्षंवर्ष एक वर्षाच्या मुलाला किंवा दोन वर्षाच्या मुलांना वेगवेगळे व्हॅक्सिन्स वगैरे असतात पोलिओचे लसीकरण असते तर आता जर म्हटलं तर जास्तीत जास्त जे हे लसीकरण वगैरे आहे ती शहरात दिले जाते किंवा कोणतं जर बाळ हॉस्पिटलमध्ये जन्मलं असेल तर तिथं दिले जाते पण सहजासहजी जर माझ्याबद्दल म्हटलं तर जे जे लोक खराब परिस्थितीत आहे आता ते तर शहरात येऊन लसीकरण हे करु शकणार तर एक असा कॅम्प ठेवतात तसं म्हटलं तर किंवा डॉक्टर लोकांना कॅम्प ठेवायला पाहिजेत आणि जे लसीकरणाचे कार्यक्रम आहे ते गावोगावी जाऊन म्हणजे सगळ्या मुलांना दिलं पाहिजे आणि आपण काय बघतो की गावाच्या की जे शहराच्या बाहेर काही राहतात म्हणून मुलं बाळं असं झोपड्यात तर तिथेसुद्धा हे लसीकरण केलं पाहिजे कारण आणि जास्तीत जास्त म्हणजे अवेअरनेस फैलवली पाहिजेत की हे करा नाहीतर तुमचं मूल आजारी वगैरे होईल तर जितकं जास्त म्हणजे अवेअरनेस राहील लोकां जितके जास्त जागरूकता राहील तितकं जास्त चांगलं